मी आपल्या ॲमॅझॉन साईटवरून आयपॅड मागवलं होतं ते तर छानच आहे आणि त्याच्यामुळेच मी नंतर दुसरा मोबाईल मागवला पण थोडा मोबाईलमध्ये प्रॉब्लेम जातो आहे त्याचा डिस्प्ले कमी सं स कमी जागा घेतलेली आहे त्याच्यानंतर बॅटरी प्रॉब्लेम आहे आणि आपण जे शो केलं होतं ॲडवटाइजमध्ये त्यामानाने त्याचं ते ते मला मी समाधानी नाही आहे त्याच्यामुळे मला आता विचार करावा लागेल दुसरं प्रॉडक्ट मागवताना